आणि आमच्या इथं हे जे उद्योगधंदे चालू आहे त्यामध्ये कामगार त्यामध्ये कामगार हे लागतातच त्यासाठी आपण राज्याचा आर्थिक विकासही वाढवू शकतो त्यामध्ये कामगारांना त्यांचा मोबदला देण्यात येतो दिवसाचे दिवसाप्रमाणे त्यांना त्यांचा मोबदला देण्यात येतो कामगारांमध्ये आम्हाला तिथं फॅशन डिझायनिंगसाठी बाया लागतात आणि निर्यात निर्यात म्हणजे आणण्यासाठी नेण्यासाठी एक्स इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यासाठी तिथे वाहनांची गरज लागते तिथे ड्रायवरही लागतात पर्यटन पर्यटन राहिलं तर तिथे दाखवण्यासाठी आम्हाला गाईड्स वगैरे लागतं विक्रीसाठी तिथे वेगवेगळे दुकानं लागतात कारण पर्यटक येतात तर त्यांना तिथे बघावं लागतं की काय काय आहे काही काही नाही लोकं इथून घेऊन जातात व ते त्यांच्या ठिकाणी नेऊन त्याचा वापर करतात संग्रहालयही आहेत संग्रहालयांमध्ये आम्हाला त्यासाठी वेगवेगळे नवीन शिल्प वगैरे आमच्याकडे आहेत त्यासाठी संग्रहालय आहेत प्रदर्शन त्या संग्रहालयामध्ये असणाऱ्या यांची प्रदर्शनं आमच्याकडे मांडल्या जातात या या या सर्वामुळे आमच्या इथल्या लोकांना त्याचा मोबदलाही मिळतो त्यामुळे त्यांचा रोजगारही वाढतो रोजगारामध्येे त्यांना प्रत्येकीची वेगवेगळी रोजगार भेटत असतात